भारतात सायबर गुन्हे हे आपला जिओ किंवा आपले आता जे मॉडर्नायजेशन झालं आता जे जिओमुळे नेट नेट तर सगळे वापरायला लागले सगळ्यांना अनलिमिटेड इंटरनेट मिळायला लागलं त्यामुळेच आत्ता भारतात सायबर गुन्ह्यांचं प्रमाण हे खूप जास्त वाढलेलं आहे आणि त्याच्यात वाढ जी झाली ती म्हणजे आपल्या कोरोनाच्या वेळेस किंवा देन लॉक डाऊनमध्ये सगळे घरी असायचे आणि घरी असून सगळे आपली फोन वगैरे वापरायचे तेवाम सायबर गुन्हे का वाढले कारण जे आपले हॅकर्स होते किंवा जे लोकं सायबर गुन्हे करतात त्यांना कळायला लागलं की लोकं फोन वापरतात मग ते तेव्हाच ऑनलाईन फ्रॉड किंवा ऑनलाईन गुन्हे करायला लागले जसे का आपल्या आता तुमच्या बँक अकाउंट मग तुम्हाला फोन लावणार आणि तुम्हाला सांगणार तुम्हाला ओ टी पी द्या मग तुमचं अकाउंट हॅक करणार ह्यामुळे आपल्या भारतात सायबर गुन्हे खूप जास्त वाढलेले आहेत दोन हजार वीस नंतर ही वाढ जवळपास सत्तर ते ऐंशी पट जास्त झालेली आहे आत्ता जर तुम्ही पोलीस स्टेशनचा किंवा कुठलाही ग्राफ किंवा त्यांचा एक चार्ट बघितलात तर सामान्य गुन्हे म्हणजे चोरी घरफोडी ह्यापेक्षा सायबर गुन्हे हे खूप जास्त येत आहेत दिवसाला किती सायबर गुन्हे होतात हे आपण विचारही नाही करू शकत एक वेब सिरीज पण आहे जमतारा नावाची त्याच्यात पण दाखवलेलं आहे की अख्खं गावच्या गाव कसं एका सायबर गुन्हं करतं तर तीज पण आपण वेब सिरीज बघू शकतो आणि आत्ता आपला सायबर सिक्युरिटीसाठी आपल्या प्रशासनानी खूप सारे नवीन कायदे आणलेले आहेत किंवा त्या कायद्या किंवा खूप जास्त रेगू रुल्स रेग्युलेशन्स असतात कधीकधी आपल्याला फोनवर पण आपल्याला येतं की कोणालाही ओ टी पी सांगू नये कुठलाही अननोन कॉल आला तर तोच उचलू नये असे आपण प्रिकॉशन्स किंवा आपण असं करू शकतो की आपण सायबर गुन्ह्याला आपण सामोरे न जाओ किंवा सायबर गुन्हे आपल्या देशात कमी होतील